आपल्या गावात आरोग्य सेवा शिक्षण हे महत्त्वाचे स्थान दिले आहे आरोग्य सेवेमध्ये प्रत्येक गावोगावी आरोग्य केंद्रामध्ये कोणाला जर लोक साथीचे रोग किंवा दोन हजार वीससारखे कोरोनाच्या महाकाय रोगामुळे ह्याच्या त्याच्या भीतीने आता जर पावसामध्ये जर डेंगूचा रोग पसरला तर त्याची काळजी घ्यावी आरोग्य सेवेने घरोघरी जाऊन त्याची स समर्थ माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे व त्यांना चां जर कोणाला काही कुठचा आजार असेल तर त्यांना केस करून त्याला चांगले औषधे ट्रीटमेंट द्याव्यात तसेच वाहतूक वाहतूक आ प्रत्येकी गावोगावी प्रत्येक घरोघरी रस्ता रस्ता रस्ता जाऊन गावोगाव घरोघरी गाडी जा जाव्यात तसेच शिक्षण म्हणजे गावी प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण द्यावे तसे प्रत्येकी गावोगावी आरोग्य सेवा पुरवाव्या तसे प्रत्येक गावोगावी आरोग्य सेवा सेवा देऊन प्रत्येक घरोघरी मार्गदर्शन देऊन त्यांना चांगल्या प्रकारची म्हणजे आपल्याला जर कसं आपलं ट्रीटमेंट घ्यावी तसेच फायदे आहेत कुठे काय होणार सर्व त्यांना सांगावे तसे परिचर्या म्हणजे आरोग्यसेविका प्रत्येक गावामध्ये असते त्यांनी त्यांना मोलाचे स्थान शिक्षण शिक्षण पण श द्याव्यात मुलांना तसे त्यांना मार्गदर्शन पण करावे धन्यवाद